हॅलो हां नमस्कार श्रावणी अंबोरे

हां बोला मॅम हां मॅम आ आता आता आपली प्रोडक्टची डिमांड थोडी कमी झालेली आहे तर आप आपली पूर्ण टीम पूर्ण प्रयत्न करत आहे की आपल्या प्रोडक्टची डिमांड वाढली पाहिजे म्हणून आम्ही याची छानपैकी पब्लिसिटी करू शकतो अजून ऍड्स देऊ शकतो मोबाईल्सवर आणि आपल्या मोबाईलची काही फॅसिलिटीज आपण वाढवू शकतो आणि त्याच्यावर काही ऑफर्स पण ठेवू शकतो मोबाईलवर ठीक आहे ठीक आहे मॅम मी हे गोल पूर्ण कंप्लीट करायची जबाबदारी घेते

ठीक आहे आणि हे ऑफर म्हणजे कोणत्या एरियात लागू करायचं आणि एकशे वीस मोबाईल जे आहेत कोणत्या पर्टिक्युलर एरियात द्यायचे की सगळे इथे एकशे वीस मोबाईल्स मी माझा जो एरिया आहे अकोल्यात मी तिथे असं करून बघते नक्कीच मी आप माझी रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडणार ठीक आहे मॅम थँक्यू थँक्यू मॅम